आमच्याकडे परिसरात सगळीकडे पर्यटकांना आकर्षित करण्या क आकर्षित करतील असे सण म्हणजे की बुद्धपौर्णिमा चौदा एप्रिल चौदा एप्रिलच्या वे दिवशी राहुल भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला तर तो सण आमच्या इकडे इतका साजरा करतो दिवसभर सकाळी उठल्याबरोबर गाणे आणि त्यादिवशी सण म्हणजे पुरणाच्या पोळ्या भाजी आणि असे क्रंच क्रंच असे काही वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे दुपारी खायला असते आणि रात्री मिरवणूक निघते आणि केक कापतात आणि सगळे गान जोरजोरात गाणे लावून बारा वाजे लोक नाचतात आणि सगळ्या पर्यटकांना भाग घेण्याची परवानगीसुद्धा आहे सर्व आपले सर्व आपले मत सर्व आपले मत तिथे मांडू शकतात आणि ज्यांना त्यांच्या मना सारखं पाहिजे तसं ते करू शक